धीस कॉल इज नाव बीन रेकॉर्डेड हेलो हां निखिलभाऊ बोलत आहे ना अरे यार मी फ्रूटची गाडी लावली इथे अकोल्यामध्ये आणि तुझीही फ्रूटची गाडी होती ना हो का यार धंदापाणी कसा आहे हां हां

हो इथंही तसंच चालू आहे इकडे तर हे टरबुजंच जास्त चालू आहे टरबूज आणि नारळपाणी आणि दुसरे फळ वगैरे तर की असे शेबु वगैरे हे डाउनमध्ये आहे आणि धंदापाणीही एवढं होत नाही यार रोजगार फक्त दोनशे तीनशेपर्यंत होते बस हां हां हो बरोबर आहे यार मग अ माल तर यार नाशिकवरून आणत असतो मी की आपलं हे हां हां आ नाशिकवरूनच आणतो मी हां तुम्ही कुठून ठोकमध्ये आपल्याला चार रुपायांचे एक लागते तसं विकायला पण पंधरा वीस रुपयांचं तीस रुपयांपर्यंत विकू शकतो आपण एक हं नारळ म्हणजे नारळ पंचवीस रुपयाला लागत आहे आणि पस्तीस रुपयाला विकायचा नाही नाही हां टरबुजावर जास्त आहे माल हो हो औरंगाबाद मी हां हां हो का चांगलं आहे यार हां हां आणि सर जसं मला आणखीन जर माल जसं आत तुम्ही कोणकोणते माल उचलत असतं हां तर आंबे घ्यायचे ते हापूस आंबे विकते ना मोठे हं हं हां हां नाही मला नाही का आमच्या इकडे अकोलामध्ये हापूस आंब्याची लई डिमांड करते पण मग तीच एक भीती वाटते की आणलं की मग खराब नाही व्हायला तोबा हो ते बरोबर आहे यार हो का हो हो हो हो काय

आं चला ओके सर थँक यू सर तुम्ही हां बरोबर आहे बरोबर आहे ओक् तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो हो चला ओके ओके